हॅलो मी केळझर वरून बोलत आहे प्रिया बगत मला कॅब पाहिजे आहे मला दहा सीटर कॅब पाहिजे हां आहे का तुमच्याकडे अवेलेबल अच्छा किती रेंट किती घ्याल तुम्ही आम्ही फॅमिली आहे हां आमची पूर्ण फॅमिली आहे आम्हाला नागपूरला जायचं आहे नागपूरला दीक्षाभूमी ड्रगन पॅलेस

हो मला परवाला पाहिजे आहे हां सकाळी दहाला यावं लागेल तुम्हाला इथे हां पण तुम्ही भाडे नाही सांगितले भाडे सांगा सांगाल किती भाडे घ्याल

नाही चार हजार रुपये जास्त होत आहे ना हां हां फॅमिली आहे चार हजार मी तीन हजार रुपये देणार तुम्हाला हो तीन हजार रुपये बरोबर होणार ना दादा हां

ठीक ठीक आहे तुम्हाला जेवढे ते मला तुम्ही तेवढे देते ठीक आहे या मग तुम्ही सकाळला

हा परवाला आमचा ॲड्रेस ॲड्रेस सांगते केळझर केळझर बुद्धविहार जगताप किराणा स्टोर्सचं स्टोर्स या या दुकानाजवळ आहे हां ठीक हां ठीक आहे धन्यवाद हां ठीक आहे